मी जियोमार्टवरून एक फास्टट्रॅक कंपनीचा सनग्लासेस ऑर्डर केला होता तो मला खूप आवडला होता कारण त्याची फ्रेम व त्याचे ग्लास खूप छान होते ते मला सनपासून खूप प्रोटेक्ट करत होते आनि त्याची पॅकिंग पण खूप छान होती मला ते खूप आवडले होते